आ आम्ही राहतो त्या ठिकाणच्या परिसरात जवळच एक कला भांडार आहे त्या कला भांडारामध्ये सर्व प्रकारच्या चांगल्या व वस्तू खरेदीला ठेवलेल्या असतात त्या आम्ही वरचेवर त्या ठिकाणी खरेदी क करण्याकर जातो त्या कला भांडारामध्ये आम्हाला लागणाऱ्या स्टेशनरी वस्तू आमच्या गरजेप्रमाणं वरचेवर खरेदी केले जातात लोकांना एखाद्या का कार्यक्रमात भेटवस्तू देण्याकरता हेच त्या कला भांडारामध्ये चांगल्या प्रकारच्या वस्तू ठेवलेल्या असतात म जऱ्या जरी त्या महागड्या असल्या तरी त्या क्वालिटी ती चांगली असती लाईफ भरपूर असते त्यामुळं आम्ही त्या कला भांडाराच्या दुसरीकडं कुठेही खरेदी करत नाही अशाच प्रकारे मला चित्रकलेचा नाद आहे त्या कधी कधी चित्र काढण्याचा मी प्रयत्न करतो त्या चित्रकला काढण्याकरता चांगल्या प्रकारचे का कागद ड्रॉईंगचे प्रा ब्रश मग विविध प प्रकारचे रंग हे साहित्य मी खरेदी करून मला आवडणारे असे वरचेवर चित्र का काढत असतो ते चित्र काढताना मला ते आवड असल्यामुळं त्या चांगल्या प्रकारे प्रयत्न केला जातो वरच्यावर ग चित्र काढल्यामुळे माझा सरवाय सरावही भरपूर प्रमाणात होतो त्याप्रमाणं मी वरच्यावर चित्र काढण्याचा प्रयत्न क करीत असतो